हां नमस्कार मी मंजिरी जोशी र बोलते हा गॅस एजन्सीचा नंबर आहे का माझा सिलेंडर संपलेला आहे आणि माझा पावती क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच तरी मला गॅसची खूप गरज आहे तरी तुम्ही मला माझ्याकडे गॅस सिलेंडर पाठवू शकता का